हॅलो अरे तुला त्या डिजिलॉकरबद्दल मला जरा विचारायचं होतं ते काय झालं आहे की ते सगळे जुने जुन्या जुने फोटो होते ना ते सगळे ॲल्बममधले ते सगळे स्कॅन करून त्याच्या डिजिटल कॉपीज केल्या आहेत पण आता ते डि डिजिटल कॉपीज कुठे स्टोअर करायच्या ते लॅपटॉप बदलत राहतात मग ते एक्सटर्नल ड्राईव्हवर स्टोअर केले तर मग ते हवे तेव्हा असं पटकन त्याला ॲक्सेस नसतो ना तर मागे असंच झालं त्या लग्नाच्या व्हिडिओज होत्या त्याच्या सिडीज करून घेतल्या आता सि डी प्लेअर कोणी वापरत नाही मग आता त्या सी डीजचा आणखीन काहीतरी करून घेतलं तर मला तर काही टेक्नॉलॉजी कळत नाही तू आता इतकी वर्ष आय टीमध्ये नोकरी करतो आहेस आणि तू काही काही करत पण असतोस तर मला असं वाटलं की तुला विचारावं मी आत्तापर्यंत डिजिलॉकर वापरलेलाच नाही आहे पण ते जे स्कॅन करून डिजिटल फोटो केलेले आहेत ते डिजिलॉकरमध्ये टाकता येतात असं मला कोणीतरी सांगितलं बाबा तर मी तर काही माझा ते ड्रायवर्स लायसन्स आणि पासपोर्ट आणि सगळं ते पण नाही टाकलेलं कारण मला उगाचच अशी भीती वाटते की सरकारला त्या डिजिलॉकरला ॲक्सेस असतो का किंवा तो डेटा लीक होतो का हे सगळं काहीतरी वर्तमानपत्रात मी वेडंवाकडं वाचते आणि माझ्या काहीतरी डोक्यात भरतं तशातला हा भाग असेल पण मला जरा तू मदत करशील का ते सगळे फोटो आहेत डिजिटल फॉर्मॅटमध्ये पण ते म्हणजे कसे करायचे ते डिजिलॉकरमध्ये कसे ठेवायचे कुठे ठेवायचे ते तिथेच राहतात का त्यांना आपल्याला असा क्विक ॲक्सेस असतो का फोनवरून त्याला काही लॉगिन आय डी पासवर्ड असतो का किंवा म्हणजे त्याचे काही पैसे वगैरे भरायचे असतात का मला वाटतं फुकट आहे ना ते पण म्हणजे तो काय ॲप असतो का काय हे जरा मला तू एकदा नीट बसून समजावून सांगशील का कारण अरे मला त्याच्यातलं काहीच कळत नाही आणि मला उगीच काहीतरी वेड्यासारखं करायचं नाही आहे तर एकदा जर का घरी आलास तर कधी येऊ शकतोस तू किंवा म्हणजे मी पण येऊ शकेन फक्त काय काय करायचं कसं करायचं हे तू मला नीट समजावून सांगितलंस ना तर मला खरंच अरे खूप त्याची मदत होईल तर मग मला तू सांगशील आणि मग तू तुझा तू जे काही मला सल्ला देशील तसं तसं मी करेन त्याचे काही फोल्डर्स वगैरे करायचे का कसे करायचे किती मावतात ते सगळंच तू मला सांग आणि त्याप्रमाणे मग आपण करूया तर मला प्लीज सांग हं तुम्हाला तेवढं प्लीज शिकव थँक्यू